तसं म्हटलं तर भारतात खूप साऱ्या प्रकारच्या भाषा बोलल्या जातात जितकं मला माहिती आहे की प्राचीन काळापासनं तर आत्तापर्यंत भारतात तीनशेपेक्षाही जास्त भाषा बोलल्या जातात पण ज्याप्रकारे अठ्ठावीस स्टेट्सच आहे भारतात तर प्रत्येक स्टेटची त्यांची एक वेगळी लँग्वेज असते जसं गुजराती लोकांची गुजराती लँग्वेज राजस्थानी लोकांची राजस्थानी महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या लोकांची महाराष्ट्राय महा महाराष्ट्रीयन मराठी तर तसंच मग साऊथ इंडियाकडे जर आपण गेलो तर मग तमिळ कन्नड मल्याळम अशा प्रकारच्या भाषा वापरल्या जातात तसं जी सर्वात जास्त अधिकृत भाषा किंवा जी सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे ती हिंदी आहे कारण की जास्तीत जास्त लोकांना हिंदी कळते जे की नॉर्थ ई जे आपण नॉर्थच्या साईडने म्हणू वेस्टच्या साईडने म्हणू म्हणजे हिंदी तशी म्हटलं तर राष्ट्रभाषाच आहे आणि तसंच संस्क संस्कृत पण एक भाषा आहे जी की आता लुप्त झाली म्हणा पण तीही एक भाषा होती बोलली जाणारी